हेल हॅलो

हा मिळतील ना कसे म्हणजे होलसेल जास्त पाहिजे की एकच पाहिजे

ठीके तुमचा ऍड्रेस काय हा कलर आणि डिझाईन तुम्हाला फ फोटोत दाखवल्याप्रमाणे मिळून जाईल तुम्हाला काही फोटो पण सेन्ड केला जातील आणि वेगवेगळ्या पध्दतीचे पण आहे तर तुम्हाला आम्ही ते पाठवून देऊ आणि तुम्ही सांगा मग ते पसंत करून हो आहेत त्यामध्ये आमच्याकडे व नऊवारी म्हणून त्या ह्याच्यामध्ये आमच्याकडे पूर्ण म्हणजे पंधरा का वीस तीस आहेत ते मी तुम्हाला तेवढे फोटो पाठवून देईल आणि तुम्ही त्याच्यातून सांगू शकता मग तुम्हाला आम्ही त्यामध्ये वेगळे वेगळे कलर पण देऊ शकतो आणि हो तुम्हाला काय काय पाहिजे ते तुम्ही सांगून द्या मग आम्ही सर्व व्यवस्थित हे करून ठेवतो तसं ते पाठवताही येते मग ते तर तुम्ही येऊन पण घेऊन जाऊ शकता हो तुम्हाला होलसेल रेटने लावून दिलं जाते ना

तसे जर तुम्ही एक नऊवारी जर का सेप्रेट बोलवलेली तर ते त्यांचे रेट वेगळेवेगळे आहेत तुम तुमच्याकडे म्हणजे साधी साधी पाच हजारपासून चालू होते ते तुमची मग ती दहा पंधरा वीस पर्यंतही जाते मग त्यावेळेस तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कोणती पाहिजे फोटो मी तुम्हाला दाखवून देते मॅडम तुम्ही त्यातले सांगा कोणती आहे तर मग तुम्हाला दोन हजारवाली सॉरी पाच हजारवाली जी आहे तर ती तुम्हाला समजा त्रेचाळीसशे रुपयाला पडून जाईल होलसेलमध्ये डॅमेज वगैरे जर असेल तर ते तुम्ही रिटर्न करू शकता तर आम्ही तुम्हाला नेक्स्ट डे डिलिव्हरी पण करून देऊ शकतो म्हणजे डॅमेज जर निघालं तर आम्ही जे तुम्हाला दुसऱ्या दिवशी प परत पाठवू शकतो तुम्ही ज्या दिवशी आम्ही रिटर्न रिटर्न करणार त्या दुसऱ्या दिवशी आम्ही तुम्हाला परत पाठवून देऊ हो हो नक्की हा रिटर्न होऊन जाईल त्याचा काही प्रॉब्लेम नाही फक्त पेमेंट आधी करावं लागणार तुम्हाला हो हो ऑनलाईन पेमेंट करावं लागेल मी तुम्हाला फोटो पाठवते तुम्ही बघून घ्या कोणते कोणते पाहिजे ते आणि त्या ते फोटो मला परत सेन्ड करा मग मी तुम्हाला सांगते ह्याचे किती होतील आणि तुम्ही मग मला ते पूर्ण ऑनलाईन पेमेंट करा आणि त्याच्या दोन दिवसानंतर तुम्हाला तुमचं पार्सल मिळून जाईल ठीक आहे धन्यवाद मॅडम